कचरा निर्मूलन ही एक प्रत्येक शहरासाठी गावासाठी खूप मोठी प्रक्रिया आहे कारण प्रत्येक घरात हा नाही म्हणलं तरी किमान एक दोन किलो तरी कचरा निघतोच तर कचरा निर्मूलनासाठी त्याचं वर्गीकरण खूप महत्त्वाचं आहे ओला कचरा सुका कचरा सुक्या कचऱ्यामध्ये कागद प्लाॅस्टिक प्लास्टिकचा वेगळाच भाग ठेवायला पाहिजे जेणेकरून ते पर्यावरणात मिसळल नाही जाणार आणि जे भाज्यांचे म्हणजे किचनमधला जो कचरा असतो स्वयंपाकघरातला तो भाज्यांच्या साली म्हणा किंवा काड्या वगेरे फळभाज्या खराब झालेल्या त्या सर्व माझ्याकडे तर झाडं आहेत त्याच्यामध्ये मी ते एका डब्ब्यामध्ये घालून त्या कुजवून ते थोड्या दिवसांनी मग ते खत म्हणून झाडांसाठी वापरते आणि रोजचे रोज घंटा गाडी येत असल्यामुळे आम्ही बाकीचा जो कचरा आहे तो पण वेगवेगळा करून त्याच्यामध्ये टाकतो आमच्या या भागातील सर्वच लोक तसंच करतात आणि त्याच्यामुळं कचऱ्याचं व्यवस्थित वर्गीकरण होऊन पर्यावरणाला धोका होणार नाही याची सर्वांनीच काळजी घ्यावी